हॅलो डॉक्टर मॅडम बोलत आहे का मी मी वनिता मॅडम बोलते आहे

हा मला ॲक्चुअली थोडंसं विचारायचं होतं की मला नाही का पिम्पल्सची ट्रीटमेंट घ्यायची होती तुमच्या हॉस्पिटलला तर त्याची काय म्हणजे ट्रीटमेंट काय आहे कशा पद्धतीने लेझर ट्रीटमेंट होतात की कशा पद्धतीने नाही का पूर्ण चेहऱ्यावरती झालेलं आहे अच्छा ओके आणि त्या डॉक्टरचं नाव काय आहे मॅडम सांगू शकता का

आणि कोणत्या दिवशी राहतात मॅडम ते अव्हेलेबल मग संध्याकाळला ना अच्छा टायमिंग काय आहे मग

ओके अच्छा म्हणजे तिथूनच माझी सगळी प्रोसेस होऊ शकते एका हॉस्पिटलमध्ये ओके आणि हे मला सांगू शकता का मिनिमम तरी ते काय खर्च लागेल बा म्हणून या सगळ्या ट्रीटमेंटसाठी काय आयडिया आहे का तुम्हाला

अच्छा म्हणजे मिनिमम अच्छा मिनिमम खर्चामध्ये ओके चालेल मला ॲक्चुअली कसंना खूप चेहऱ्यावरती जास्त म्हणजे त्रास होत होता मी म्हटलं की तुमच्याबद्दल नाही का मी माझ्या एका फ्रेंडकडनं वि कळलं मला तर म्हणून मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला की चला बा ॲक्चुअली मला चांगल्यात चांगली ट्रीटमेंट भेटली पाहिजे लवकरात लवकर माझी कव्हर झाली पाहिजे नाही का पिंपल्स तर हो तर त्यासाठी तुम्हाला कॉल केला होता बरं थँक यू मॅम तुम्ही मला माहिती सांगितल्याबद्दल मी एक काम करते मी उद्याला किंवा परवाला येऊन जाते आणि त्यांची मला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल का आधी कॉल करून मॅडमशी

अच्छा ओके म्हणजे कार्ड काढून ठेवणे मग त्या कार्डवरती होईल सगळं माझं प्रोसेस

ओके ठीक आहे चालेल हां थँक यू